नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी धाराशिव जिल्ह्याची रहिवाशी आहे आपल्या भारतात आणि विशिषतः महाराष्ट्रात अजूनही अनेक जुने रिवाज आणि परंपरा आपल्याकडे मानल्या जातात आपल्या कुटुंबात ही काही खास परंपरा अजूनही प्रेमाने आणि आनंदाने पाळल्या जातात त्यातली एक परंपरा म्हणजे लग्नात लाडू वाटप जेव्हा आमच्या घरी लग्न असतं तेव्हा मोठ्ठे लाडू करून ते शेजारी नातेवाईक आणि मित्रांना वाटले जातात हे फक्त गोड खाण्यापुरतं नसतं तर तो एक आनंद वाटण्याचा संकेत असतो लाडू वाटताना आई बाबा स्वतः गाडीत बसून लाडू पोहचवतात यामुळं नातं अधिक घट्ट होतं आणि प्रेम वाढतं आमच्याकडे आधुनिक परंपरा म्हणजे सणांना घरच्या रांगोळ काढणे आणि पूजा करणे आजी अजूनही दर दिवाळीला अंगनात सुंदर रांगोळी काढते आणि आम्हाला शिकवते घरात सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून या गोष्टी आजही महत्त्वाच्या वाटतात हे रिवाज अजूनही पाळले जातात कारन त्या मागं कुटुंबातील एकत्र येणं प्रेम वाढवणं आणि आपली सांस्कृती जपणं हे उद्दिष्ट असतं मला हे खूप आवडतं कारण यात खूप गोडवा आणि आपुलकी असतं